मला बाईक चालवायला खूप आवडते कारण एकदा आम्ही लाँग ड्राइव्हवर मी आणि माझा मित्र करण बाईकवर खूप लांब म्हणजे जवळपास दोनशे किलोमीटरचा प्रवास आम्ही टुरिझम म्हणजे पर्यटनस्थळ बघण्यासाठी केलेला होता तिथे आम्ही त्या बाईकवर जातावेळेस खूप भारी वाटते आणि बाईक आमच्याकडं टू ट्वेंटी टू ट्वेंटी पल्सर होती आणि त्या बाईकमध्ये एवढं खूप छान आणि मजेत प्रवास आम्ही एके एकेकाठी रोडच्या कडेला चहा घेण्यासाठी थांबलो आणि पुन्हा नंतर तिथून आम्ही प्रवास चालू केला नंतर आम्ही नंतर बाईकवर एकदम असं त्या बाईकचे असे स्पीड वगैरे एकदम छान आहे आणि ती पिकअप पण चांगल्या प्रकारे घेते ते त्यामुळे ती बाईक खूप छान आणि व चांगली आहे असल्यामुळे आम्ही दोनशे ते अडीचशे किलोमीटर त्या बाईकवर टुरिझमसाठी प्रवास केला